हॅलो प्रवीन हां अरे आपल्या त्या चिंटूचा बर्थ सर्टिफिकेटसाठी तू अप्लिकेशन केलं होतं का हा चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या त्याची हे झाली होतं जन्म झाला होता तर ते जन्मतारखेच्या दाखल्यासंदर्भात तू अप्लिकेशन केलं होतं का बरं बरं हो का अर्ज केला होता बरं मला एक सांग अर्ज केल्यानंतर एक रिसिप भेटली असेल त्या रिसिपवर त्याचा एक नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक सांग बरं मला काय आहे ते मग मी लिहून घेतो कारण की मी ते त्याचं स्टेटस आपल्याला चेक कराचाय कुठपर्यंत आलेला आहे काय आहे प्रोसेसमध्ये आहे का नाही ते तपासण्यासाठी नोंदणी क्रमांक सांग हां चोवीस अठ्ठावीस बत्तीस तीस तारीख सांग किती अच्छा वीस तीन दोन हजार पंचवीस बरं बरं बरं अर्ज करतांना डॉक्युमेंट कोणते कोणते लावले होते हां अर्ज करताना हां आधार कार्ड तुझं हां हां बरं बरं हां हां जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर बरं आणि हे हो हो हो मी पत् बघतो ना चेक करतो तपासतो आणि सांगतो मग काय आहे तर सर्व सविस्तर त्या नोंदणी कार्यालयात जाऊन तिथे चौकशी करतो ते ऑनलाईन स्टेटस आपल्याला बघावे लागतात हा त्यासाठी तो नोंदणी क्रमांक लागतो तो न मी नोंदणी क्रमांक आपण एकवेळा टाकला की त्याच्यात मग तुम्हाला जर का नावामध्ये काही बदल कराचा असेल तुमच्या याच्यात काही पत्यामध्ये काही बदल करायचा असेल किंवा तुमच्या काय म्हणते बळे त्याला जन्म नावामध्ये काही बदल करायचं असेल सर्व बदल आपल्याला ते करता येते हा ते एक वेळा पाहिल्यानंतर त्याच्यासाठी ते कुठपर्यंत आलेलं आहे ते बघण्यासाठी मला तो त्याचा जो नोंदणी क्रमांक आहे तो आवश्यक आहे आणि त्यात नोंदणी क्रमांकावर मग सगळी माहिती आपल्याला माहीत पडते हो बघतो मी आता आणि तुला सांगतो काय आहे त्याचं